हां बोला

अं कुठे आहे अकोल्यामध्ये आहे का बरं बरं बरं बरं हो हो हो आमचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही अनार पोचव पोहोचवतो डाळिंब हो हो आमच्याकडे डाळिंबाचीच भगवा जातीची जात आहे आणि डाळिंब जे आहे ते जवळपास एक एकशे पंचेवीस ग्रॅम ते चारशे ग्रॅमपर्यंत आहे चारशे ग्रामपर्यंत आहे त्याच्यानंतर एक चारशे पन्नासपर्यंत ग्रामपर्यंतच आहे ते एवढे आपण आहे आमच्याकडे ते उपलब्ध हो हो आणि पूर्ण लाल लालमध्ये आहे डाळींब पूर्ण लाल आहे ह हो एका पेटीत मी आम्ही सध्या आता अ पाच किलोपर्यंत करत आहे पॅकिंग पाच किलोची आहे त्याच्यानंतर दहा किलोमध्ये आणि दोन किलोमध्ये तर दोन किलोमध्ये साधारणतः तुम्हाला चौदा ते अठरा नग बसतील त्याच्यात दोन किलोमध्ये पाच किलोमध्ये का बरं बरं बरं किती पेट्या लागतील तुम्हाला बरं बरं बरं चालते ना चालते ना पण हां हां आमचे दर पण तुम्ही आमच्या जरा क्वालिटीचा माल आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये चांगला पद्धतीचा नफा भेटू शकते म्हणजे याला गिऱ्हाईकाची पसंत आहे हो हो नाही देऊ ना दे ना काही असेल ते आमची गाडी येतंच राहते डेलिवरीसाठी हो हो रोज डेली आमची गाडी चालते अकोल्याला हो हो तर तुम्ही आम्हाला ऍड्रेस पूर्ण हे करा सेंड करा किती लागते त्याची ऑर्डर करा ठीक आहे आणि ऍडव्हान्स पेमेंट पाठवा हो ठीक आहे ठीक